हो सुरवातीला मंचावर नृत्य सादर करताना खूप भीती वाटायची लोक माझ्याकडे पाहत आहेत मी काही चूक केली तर काय होईल अशा विचारांनी थोडा संकोच वाटायचा पहिल्यांदा शाळेत एका कार्यक्रमात नृत्य सादर केले तेव्हा हातपाय थरथरत होते पण जस जसा सराव वाढला तस तसा आत्मविश्वास वाढला मोठ्या आरशासमोर सराव करणे मित्रासमोर आधी नाचून पाहाणे आणि स्टेजवर मनापासून एन्जॉय करणे यामुळे भीती कमी झाली नृत्याचा आनंद घेत नाचायला लागलो की भीती आपोआपच नाहीशी झाली आता मंचावर परफॉर्म करायला आवडते आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला की आणखी उत्साह वाढतो